रोपे वाढवण्यासाठी आम्ही गांडूळखत किंवा शेणखतचा वापर करतो झाडाला माती आम्ही काळी माती वापरतो व चांगली माती वापरतो जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलीही किडे वगैरे नसतात अशा प्रकारे आम्ही माती वापरून झाडांना निगा राखतो झाडांसाठी आम्ही शेणखताचाच वापर जास्त करतो जेणेकरून झाडे चांगले येतात